नमस्कार नमस्कार सर बोला शाळेत शाळेच्यानंतर पण एक तास आपल्याला थांबायचं आणि मुलां मुलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पर्सनली लक्ष द्यायचं आहे कारण पालकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्याच्यामध्ये त्यामुळेच आज ती मिटिंग घेतलेली आहे पण ही आपल्यासाठी काम खूप त्रासदायक म्हणजे खूप त्रासदायक आणि वेळ आपला खूप याच्यामध्ये जाणार आहे असं मला वाटतं आज मिटिंग झाली त्याच्याबद्दल इतर कामं दिल्यामुळं आपला वेळ त्याच्यातच जास्त जातो आणि आपण मुलांना असं खूप म्हणजे नॉलेज असं द्या देण्यासाठी आम्ही आपण कुठेतरी कमी पडतो कारण अभ्यास करायचा असतो बुक प्रिपेअर करायचा असतं आपल्याला नोट्स वगैरे त्याच्यामध्ये वेळ मिळत नाही आणि जे इतर कामं लावल्यामुळं त्याच्यामध्ये जास्त शिक्षकांचा वेळ जातो जातो आहे असं मला वाटते तेच ना इतर

हा हे पण काम याच्या दतावले आहे शिक्षकांचे

हा की इतर कामं शिक्षकाना लावल्यामुळं शिक्षकांना लावल्यामुळं त्या मुलांवर कॉन्सन्ट्रेट जास्त करू शकत नाहीत जे करायला पाहिजे जे व्हायला पाहिजे त्याच्यामुळं गुणवत्ता यादीत वाढ म्हणजे व्हायला प्रॉब्लेम होतो हे पण त्यांच्या लक्षात यायला पाहिजे

बोललं पाहिजे हा ना याच्यावर काहीतरी एक पर्याय काढला पाहिजे किंवा शिक्षकांना इतर कामं लावणं हे शक्यतो बंदच केलं पाहिजे असं